हॅलो हां सर बोला ना हां सॉरी मॅम बोला मॅम अच्छा मॅम ठीकआहे चालेल मी बोलवते पण अजून काय काय डिस्कस करा हो

मग त्याचं ट्रेनिंग सेशन पण घेणार आहात का मॅडम आपण ट्रेनिंग सेशन पण घेणार आहात का डेव्हलपमेंटसाठी विशेषत

अच्छा आणि मॅम ट्रेनिंग सेशन कोण घेणार आहे आपलं मॅम आपण नवीन एक कोर्स लाँच करू स्टुडंटसाठी सी सी नवीन एक कम्प्युटर कोर्स लाँच करू जे बी एस सीचे स्टुडंट आहे तर मग त्यांना पण त्यां स्टुडंटचं असं म्हणणं आहे की आम्हाला पण कंप्युटर कंप्युटर सायन्सवर तुम्ही द्यावा म्हणजे नाही का आपलं सुरू करावा तर कसं आपलं बी सी ए बी सी एसचं डिपारमेंट आहे त्यांना सगळ्यांना त्यांना सगळ्यांना कसं कंप्युटर सायन्स सब्जेक्ट आहे तर कंप्युटरचे सगळे नॉलेज भेटली जाते तसं बी एस सी बी एस सीच्या स्टुडंटला कंप्युटर सायन्स सब्जेक्ट नाही आहे तर मग त्यांना जर आपण तो सब्जेक्ट स्टार्ट केला तर मग त्यांना पुढे म्हणजे नाही का जॉब वगैरेच्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने चांगलं राहील की त्यांना बाहेर कोर्स नाही जा लावावा लागणार कम्प्युटरचा कोणता तर आपल्या कॉलेजमध्येच सगळ्या गोष्टी कवर होऊ शकतील

हो तसं आपलं फोर मंथ्सनंतर पेपर असतं मग आपलं थ्री मंथ्समध्ये टीचरनी त्यांचं सिलॅबस कव्हर केलं पाहिजेल की हे वन मंथ आपलं स्टुडंटला स्टडीसाठी भेटेल म्हणजे सगळं म्हणजे नाही का व्यवस्थित होईल आणि आपले स्टुडंटचे मार्क्स पण इन्क्रीज होतील त्याच्यामुळे

चालेल मॅम आणि स्टुडंटचं जर सेशनमध्ये आपण काही ह्या डिसिप्लिनेरी म्हणजे नाही का आता असं होत आहे की टीचर्स जेव्हा क्लासवरती जातात तर स्टुडंट आहे ना लक्ष देत नाही किंवा मग त्यांना बॅड कमेंट्स करतात तर हे सगळं पण बंद झालं पाहिजेल मॅम त्याच्यामुळे टीज टीचरचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं ठीक आहे चालेल हो चालेल मॅम ठीक आहे ठेवू हो बाय